लहानपणापासून चित्रकलेची आवड होती पण त्यावेळी परिस्थिती बरोबर नसल्यामुळे चित्र चित्र काढण्यासाठी लागणाऱ्या ज्या वह्या आहेत किंवा ज्या वेगवेगळ्या पेन्सिलच्या शेडस आहेत किंवा कलर्स कलर कलर्स आहेत ब्रश आहेत ती सर्व सामग्री मी घेऊ शकत नव्हतो त्यानंतर जेव्हा काम करायला हळूहळू चालू केलं थोडेफार पैसे कमवाय लागलो त्यातून काही पैसे जमा करून म्हणजे बाकी घरखर्चालापण द्यायला लागायचेच तर तरीपण थोडेफार उ म्हणजे पैसे वाचवून मी साहित्य घेऊन टाइमपास म्हणून आधी चित्र काढायला शिकलो ऑनलाइन शिकलो तर सुरवातीला भरपूर अडचणी आल्या त्यानंतर वेळेचा अभाव म्हणजे पोटापाण्यासाठी पैसे तर कमवायला लागायचेच तर त्याच्यामुळे ते जास्त काढू नव्हतो शकलो पण कोरोनाने ह्या गोष्टीला मदत केली कोरोनामुळे भरपूर लोकांचं नुकसान झालं आणि काही लोकांचं माझ्यासारख्या ज्याचं ज्यांना वेळ देता येत नव्हता काय स्वत च्या आवडीच्या गोष्टींना ते आपल्या आवडीच्या गोष्टी करायला त्यानी त्याने एक प्रकारचा फायदाच झाला तर कोरोनामधे जास्त थोडं शिकलो आणि जास्त चित्रं काढली